हॅलो मिस्टर सुधीर मी विशाल बोलत आहे मी आज सकाळी तुम्हाला मला घेण्यासाठी नारंगीनगर येथे बोलावलेलं होतं परंतु मला काही महत्त्वाच्या कामाकरिता इथून ताबडतोब द्वारका येथे यावं लागलेलं आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला घेण्यासाठी नारंगीनगर येथे न येता द्वारका येथे यावं आणि मला द्वारकावरून तुम्ही आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे रेल्वे स्टेशनला मला सोडून द्यावं माझं जे स्थान बदललेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच त्रास झालेला आहे हे मी समजू शकतो परंतु मला सुद्धा महत्त्वाचं काम असल्यामुळे इकडे यावं लागलं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता नारंगीनगर येथे न जाता द्वारका येथे यावं आणि माझ्याकडून तुम्हाला जो त्रास झालेला आहे माझा स्थान बदलल्याबद्दल त्याबद्दल मी तुम दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर मला घेण्यासाठी द्वारका येथे यावं आणि मला इथून रेल्वे स्टेशनला लवकरात लवकर सोडून द्यावं जेणेकरून मला माझी रेल्वे वेळेत मिळेल वेळेत मिळेल धन्यवाद